नागपंचमीच्या सणासाठी आम्ही इकडे मातीची नागाची मूर्ती करून तिची पूजा करतो त्यासाठीची नागाची प्रतिमा आम्ही घडवलेली आहे त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीला आमच्या इकडे गजाननाची मूर्ती बनवली जाते तीही आम्ही माझ्या स्वतःच्या हाताने घडवलेली आहे आणि त्याचा अनुभव मला खूप सुखकारक होता